खरं तर मला डोंगर कडेकपारी गडकिल्ले चढायला खूप आवडतात मी खूप गडकिल्ले चढलेले आहेत जास्त करून मला गडांवरती जायला खूप आवडते इथे सांगण्यासारखं प्रसंग म्हणजे वासोटा किल्ल्याचा वासोटा किल्ला हा महाबळेश्वरमध्ये स्थित आहे वासोटाला जाण्यासाठी आधी आपल्याला नदी पार करावी लागते नदीचा प्रवास हा दोन आडीच तासाचा गड चढण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला आठ तास लागतात चार तास जाण्यासाठी चार तास येण्यासाठी एकदा आपण वासोटा किल्ल्यावरती पोचलो की तिथे आपल्यासोबत जे आहेत त्यांची आणि आपल्या बॅगमध्ये आपन कायकाय नेतो आहे ह्याची नोंद गट करींना द्यावी लागते त्यानंतर जसेजसे आपण पुढे जातो तसंतसं घनदाट जंगल आणि अरण्य आपल्याला बघायला भेटते वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी खरं तर खूप मेहनत लागली वासोटा किल्ला हा दिसतो तेवढा सरळ साधंसोप्पा नव्हता काही ठिकाणी चढायचं होतं तर काही ठिकाणी घसरायचं होतं एके ठिकाणी तर असा प्रसंग होता की आम्हाला एकालाही जायला जागा नव्हती अशा वेळेस दोरी लावून आम्हाला पुढे जावं लागलं परंतु इतके गडकिल्ले फिरले परंतु मला आपत्कालीन कसब कधीही वापरावी लागली नाही वासोटा किल्ल्याचं सांगण्याचं कारण असं होतं की एक ठिकाणी तर असं होतं वरती बघितलं तर आकाश आणि खाली बघितलं तर खोल दरी आता जायचं तरी कसं पण गड तर फिरायचा होता मग आम्ही काय केले असेल तर एकमेकांना दोरी बांधली एकाचाही पाय घसरला असता तरी डायरेक्ट आम्ही दरी परंतु असं न करता आम्ही हळूहळू एकावर एक आडवे पाय टाकत वरती गेलो आणि अशा ह्या कठीण गडावरही चढून आम्ही आमचा झेंडा भगवा झेंडा तिथे फडकवला व असा हा प्रसंग होता ज्या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थिती होती परंतु आपत्कालीन कसब ही आम्हाला वापरावी लागली नाही